महाराष्ट्र राज्यातील तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल बोलायचं ठरलं तर आपलं महाराजा महाराष्ट्र राज्यातील तंत्रज्ञान टेक्नोलोजी ही खूप चालते नॅनो तंत्रज्ञान हे आपलं पेटंट आहे पेटंट ही आपल्याला कोणतंही आपण नवीन इनोव्हेशन केलं तर आपल्याला हे भेटतं हे आपल्या इनोव्हेशनला खूप चांगल्यापणे जपून ठेवतं कोण कोणीही त्या इनोव्हेशनवर हक्क नाही दाखवू शकत नाहीतर कोण बोलू नाही शकत की हे आम्ही काढलं आहे न नॅनो नॅनो तंत्रज्ञान हे आपल्या भारतातील सगळ्यात चांगली टेक्नोलोजी आहे चांगले तंत्रज्ञान आहे जे आपण वापरतो नेहमी आणि ते आपल्या भारतातील पेटेंट पहिलं भारतातील पहिलं प्रोडक्ट आहे जे पेटंट आहे आणि हेच मी बोलू इच्छितो आपल्या भारतात राय भारत राज्यातील तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल